व्यवसाय सुरू करताना ग्रामीण भागातील लोकांना सर्वप्रथम तर असं आव्हान राहतं की भांडवल नाही राहत त्यांना कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना भांडवल खूप आवश्यक आहे म्हणजे पैसा या आव्हानाला त्याला खूप सामोरं जायला लागतं आणि या भागातील व्यावसायिकांना समर्थन देण्यासाठी आपणच त्यांना एक मदत केली पाहिजे कारण आपल्या मदतीशिवाय आपल्या मार्गदर्शनाशिवाय तो व्यवसाय पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो की याच्यासाठी चांगली जागा कोणती आहे व्यवसाय करण्याकरिता तिथं मार्केट एवेलेबल आहे का कोणता व्यवसाय चालेल आणि याच्यासाठी कुठून आणि किती पैसा गुंतवू शकतो किंवा कुठून पैसा येणार यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे यासाठी खूप सारख्या चांगल्या स्कीम आपल्या भारतामध्ये आहे त्याचा आपण उपयोग त्यांच्यासाठी करू शकतो यासाठी आपण आणि जगा यासाठी खूप त्यांना ह्या पॅ भागातील ग्रामीण भागातील लोकांना या आव्हानांंना सामोर जावं लागतं तो म्हणजे जागा आणि पैसा